हेल्लो हा ट्रॅव्हल्सवाले बोलता का तुमच्याकडं कार आहे का तर मग आम्ही पाच जण आहे आम्हाला तीन दिवस बाहेर जायचं आहे तर मग आम्हाला अशी गाडी पाहिजे की जसं म्हणजे पाच जणाला जागा ॲडजस्ट झाली पाहिजे म्हणजे मोकळं चाकळं बसता आलेलं पाहिजे तर तर आम्हाला तिकडं सिंदखेड राजा तिथं जिजामाताचं हे आहे हो ते पण बघायचं आहे जे तीन दिवसाचं आम्हाला जायचं आहे आठ रुपये किलोमीटर तर मग तुमचा डायव्हर डायव्हर राहील ना गाडीवरती का आमचा डायव्हर ठेवायला लागेल

तो तर चालेल पण आम्हाला म्हणजे हे पण बघायचं आहे की आपलं जे मेहकरमध्ये जे महाल आहे ना कंचन महाल तो पण बघायचा आहे तर अ हा तर असा व्यक्ती धाडा की ज्याला सगळ माहिती आहे असा डायव्हर आम्हाला हवा आहे

चालेल आणी आम्हाला तिकडे पण जायचं आहे आमच्या लोणार साईडला पण थोडा थोडा आम्हाला थोडा थोडा म्हणजे त्याला सांगा की आम्हाला जास्त वेळ बघायचं आहे

हो आन आजूक आणि ठिकाणी कायकाय असेल तर त्या डायव्हरला सांगा तेबी आम्हाला दाखवायसाठी मग तुम्ही काय सांगू शकता का मला की काय काय ठिकाणी जसं काय काय आहे मग सांगा तुम्ही काय काय दाखवसान आम्हाला हे तीन बघायचे बघण्याचे बाबतीत अजून काय काय दाखवसान दाखवायसारखं काय काय आहे हो चालेल

चालेल मग पैसे किती घेणार तुम्ही आठ रुपये किलोमीटर आहे आणि डायवरचं चाल बरं चालेल पण तुम्हाला मी भेटतो मग आमनेसामने बोलू आपण चालेल ठेवू फोन हो